आम्ही आमचे पीक हे मोंढ्यात जाऊन विकतो तसे इतरही बाजार असतात आणि तुम्ही गावातल्या दुकानदारांना किंवा इतर कोणालासुद्धा तुमचे पीक थोडे थोडे करून विकू शकता पण सर्व माल हा एकदाच विकला जावा म्हणून आमी मोंढ्यात पीक जाऊन विकतो